हॅलो नमस्ते मी तीन दिवसापूर्वी तुमच्या कंपनीचं प्रॉडक्ट ऑर्डर केलं होतं पण दोन दिवसातच ते माझ्या पत्त्यावरती मला वितरित केलं जाईल असं सांगण्यात आलं होतं हो हो बरोबर आहे पण ते झालं नाही आहे अजून तर काय प प्रॉब्लेम झाला आहे त्याच्यामध्ये अच्छा ॲड्रेस तर मी व्यवस्थित दिलेला होता हो हो ठीक आहे आणि पैसे तर मी आधीच सगळे पेड केलेले होते ठीक आहे मग कधीपर्यंत कधीपर्यंत पार्सल येईल माझं हो हो चालेल चालेल हाच माझा फोन नंबर आहे हो हो ठीक आहे ठीक आहे आणि माझा पूर्ण पत्ता मी त्याच्यावरती दिलेलाच आहे परंतु पुन्हा एकदा सांगते हो हो श्रीनिवास कॉम्प्लेक्स पोवई नाका सातारा आणि माझा मोबाईल नंबर आहे एट फाईव्ह नाईन वन झिरो नाईन थ्री झिरो सिक्स वन ओके हां हां ठीक आहे ठीक आहे कारण की मला तुमच्या कंपनीविषयी अतिशय चांगली माहिती मिळाली होती आणि प्रॉडक्ट खूप चांगले असतात मी ऑ ऑनलाईन ते सर्च केले होते आणि त्याच्यानंतरच म्हंटलं की त्या प्रोडक्टचं आपल्याला उपयोग करता येऊ शकतो म्हणून मी ऑर्डर केली होती आणि ही माझी फर्स्ट टाईम होती तुमच्याकडून प्रॉडक्ट ऑर्डर करण्याची म पहिल्याच वेळेला जर मला या पद्धतीने हां अच्छा अच्छा नाही ठीक आहे सर काय प्रॉब्लेम नाही हो असं होतं खरं तर पण मला प्रॉडक्ट लवकरात लवकर मिळावं अशी माझी अपेक्षा होती हो हो ठीक आहे ठीक आहे अजून कोणते प्रॉडक्ट तुमच्या इथे तयार होतात मी आत्ता ऑर्डर केलं त्याच्या व्यतिरिक्त अच्छा नाही हाच माझा पत्ता असणार आहे नेहमी हो काही हरकत नाही नाही सॉरी म्हणण्याची आवश्यकता नाही पण काय राहतं की कस्टमरच्या पण काही काही प्रॉब्लेम असू शकतात की आम्ही वेळेवर जागेवर असतो नसतो ठीक आहे तर त्याच्यामुळे हां जे मी ऑर्डर पॅक मागवलेलं आहे ते तुम्ही आता कधीपर्यंत द्याल मला दोन दिवसामध्ये ठीक आहे ओके चालेल थँक्यू